पुस्तके जोपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही इथं आजूबाजूलाच पाहातो म्हणजे मी पण असं आजूबाजूच्या जवळपासच्या दुकानांमधे पाहतो सेकंड हँड पुस्तकेही मिळतात पण काही काही एखाद्या वेळेसं एखादं पुस्तकं असतं जे सेकंड हँड किंवा नवीनही आपल्याकडे मिळत नसतं आजूबाजूला काहीतरी स्पेशल असे काही स्कॉलरली असे पुस्तकं असतात जे आपल्याला असे मिळत नाहीत मग तेव्हा आपल्याला ते ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरेवरून मागवावे लागतात त्यामुळं सेकंड हँड पुस्तकांची दुकानेही आहे तिथं जवळपास आणि नवीन पुस्तकांची इतर खूप सारी दुकाने आहेत सेकंड हँड पुस्तके जेव्हा मिळतात तेव्हा खूप कमी दरात मिळतात चांगली चांगली पुस्तके कमी दरात मिळतात आणि नवीन पुस्तकांचं तर असं आहे की जे पुस्तक समजा टेक्स्टबुक आहेत ज्या नवीन नवीन ज्या रिवाइज होत असतात त्याचे नवीन नवीन एडिशन येत असतात ते तर नवीन घ्यावेच लागतात आणि पुस्तके खरेदी करायचं म्हणजे लायब्ररीमधूनही कधी घ्यायचं किंवा एखाद्याकडे एखादं पुस्तक आहे तर त्याच्याकडून घेऊन ते वाचायचं असं चालतं नेहमी म्हणजे खरेदीच करणार असं नाही कधी कधी आपण बॉरो पण करणार त्याला म्हणजे उसनेसुद्धा घेणार आपण कुणाकडूनतरी असंसुद्धा चालतं कधीकधी काय असतं की पुस्तकं खूप महाग असतात तर ते घ्यायला परवडत नाही तर चारपाच लोक असे चार पा चारपाच विद्यार्थी मिळून त्यामध्ये पैसे टाकतात आणि एक पुस्तक खरेदी करतात मग ते सगळे मिळून वाचतात कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे असं सेकंड हँड पुस्तके आहेत माझ्याकडे खूप सारी मी खरेदी केलेली ती जी सेल्फ हेल्प वगैरे बुक्स असतात तशा बुक्स आणि काही बाकी इतर बुक्स फॅँटसी फिक्शनच्या बुक्स क्राइमच्या बुक्स खूप साऱ्या बुक्स आहेत स्वस्त कधीकधी देतात ही कधी कधी एखादी पुस्तक खूप कमी दरातही मिळून जाते आहेत दुकाने जवळपास